आपल्या स्वयंपाकघरात बघायला गेले तर खूप सारे खूप प्रकारचे भांडे आहेत जसे की कढई कडी कडछा भगुलं अत्यंत तर ह्याच्यामध्ये आपण रोज जेवण बनवतो स्वयंपाक करतो जेणेकरून आपण त्या त्यातलं जेवण घेतो तर त्यामध्ये कढाईमध्ये आपण आपल्याला लागेल ती भाजी करू शकतो एका छोट्याशा भगोल्यामध्ये भात करू शकतो पोळपाट बेळणा असतो त्यावर आपण चपाती करू शकतो तव्यावर आपण चपाती भाजू शकतो असे आपण जेवण त्यामध्ये तयार करू शकतो प्लस आपल्याकडे भाजी ठेवण्यासाठी काही बरणी वगैरे असतात भांडी वगैरे असतात किंवा आपण वाटीमध्ये वगैरे ठेवतो ग्लास असतो आपल्याकडे तांब्यादेखील असतो ही सगळी वापरणारीच गोष्टी आहेत ग्लासने आपण पाणी पिऊ शकतो वाटीतून आपण चहा पिऊ शकतो किंवा बारके प्लेट असतात ते त्याच्याने आपण नाश्ता देखील करू शकतो स्वयंपाकघरात आपल्या आपल्याला जेवण बनवण्यासाठी संपूर्ण साहित्य आपण ठेवतो जसे की हळद आली मीठ आले चटणी आले मसाले आले आणि कितीतरी वस्तू असे आपल्याला जेवणामध्ये लागणारे की आपण आपल्या स्वयंपाकघरात ठेवू शकतो आणि आपल्याला प्रत्येक भांड्यांना भांड्याचा काही ना काहीतरी लाभ होतोच कारण की जेवणमध्ये जेवण करत असताना त्यामध्ये खूप सारे असे प्रकार आहेत की आपण जेवण करून खाऊ शकतो त्यामळं आपल्याला स्वयंपाकघरातील सर्व भांडे ही अत्यंत महत्त्वाचे असतात